देशाच्या बाहेर जाण्यासाठी अजून काही कारण आलेलं नाही आहे पण राज्याच्या बाहेर म्हणाल तर एक मित्रांबरोबर असं सहल म्हणून गोवा ह्या राज्यात गेलो होतो नंतर मला गाडी चालवता येते फोर व्हीलर चालवता येते त्यामुळे काही काहींच्या गावाला जायचं होतं तर त्यांच्यासोबत मी कर्नाटकमध्ये गेलो होतो तसंच एक फोर व्हीलर इकडून राजस्थानवरून आपल्या इथं अलीबागमध्ये आणायची होती महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी गेलो होतो मग असा हा मी बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेर हा प्रवास केलेला आहे